निरगुडीच्या पाल्याला पाण्यात उकळून त्याला पायाला लावले जाते आणखी रे गरम रेतीला गरम करून त्याची पोटली बांधून ते पण शेकले जाते पायाला किंवा मिठाची पोटली बांधून मीठही तेवढंच गरम करून मिठाची पोटली बांधून ते पण शेकले जाते पायाला आणखी खंडू चक्क्याच्या पाल्यान पाला पानाला गर तेला तेल लावून गरम तेल लावून ते पण ज्या दागी दुखते तिथे लावलं त्यानेपण बस